आमच्या भागामध्ये विहित समाजाचे संस्कृतीचे लोकं राहतात जसं की मुस्लिम समाज झाला हिंदू समाजाचे आहे काही जैन समाजाचे पण लोकं राहतात जीन समाजची लोकं आहे ते आपापली संस्कृती जोपासतात तर मुस्लिम स कम्युनिटीचे जे लोकं आहे ते जसं आम्ही हिंदू समाज आहेत हिंदू समाज पण आपलं आपली जी सांस्कृतिक आहे ते जोपासतो आमचा नेहमी त्यांच्याशी वारंवार संवाद होत असतो कारण ते आमच्या घराजवळच राहतात मिक्स राहते इथे जर समजा माझं घर असेल तर माझ्या बाजूला हीन मुस्लिमचं घर आहे परत पुढे एक जैनचं घर आहे शीख लोक पण राहतात आणि एकमेकाशी अगदी प्रेमळ राहतो आम्ही प्रत्येक सणामध्ये प्रत्ये उत्सवामध्ये ते सहभागी होत असतात आमच्याच घराच्या बाजूला एक मुस्लिम घर आहे ते आमच्या आमच्याकडे गणपती उत्सव असते किंवा मग दिवाळीचा सण असतो तर ते आम्हाला आमच्याकडे येतात आम्हाला शुभेच्छा देतात दिवाळीच्या आमच्याकडनं फराळ करून जातात त्याच प्रकारे त्यांच्याकडे जेव्हा ईद वगैरे असते तेव्हा आम्ही जात असतो त्यांच्याकडे त्यांनी ते आम्हाला शीर कुर्मा वगैरे देतात त्यांना आम्ही शुभेच्छा देत असतो आणि हे असं तर सांगू नाही शकत की आम्ही कारण हा रोजच्या जीव याच्यामध्ये कितीदा तरी संपर्क आमचा त्यांच्यासोबत होत असतो